हॅलो येस हां बोला हो येस मी ॲडवोकेट ललित येस

ओके ओके कुठल्या गावात घेतलं आहे अच्छा माजिवडा गावात ओके हं हं

तुम्हाला घराचं रेजिस्ट्रेशन करायचं आहे का ओके ओके अच्छा तुम्ही हे फ्लॅट कधी घेतलं आहे अच्छा एक महिना अगोदर आणि तुम्ही म्हणजे पहिला ओनर आहेत का तुम्ही डायरेक्ट म्हणजे बिल्डरकडून घेतलं आहे म्हणजे तुम्हाला समजलं मी काय बोललो डायरेक्ट बिल्डरकडून घेतले की तुम्ही क दुसऱ्या कुठल्या ओनरकडून घेतला आहे अच्छा बिल्डरकडून घेतला आहे का ओके ओके बिल्डरकडून त्यांचं तुम्ही जरा डिटेल्स चेक केलं आहे का त्यांचं सी सी ओ सी वगैरे सगळं कम्प्लीट आहे का तुम्ही व्यवस्थित चेक केलं वगैरे अच्छा हा तेच सी सी ओ सी सी आणि ओ सी ना ओके आणि टोटल बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये किती फ्लॅट्स आहेत चाळीस फ्लॅट्स आणि त्याच्यामध्ये ओनर्स आणि रेंटवरती किती आहे काय आयडिया वगैरे अच्छा ट्वेंटी ट्वेंटी आहे का ठीक आहे मी तुम्हाला काय करतो तुम्हाला मी थोड्या वेळेत आहे ना तुम्हाला मी तुमच्या फोनवरती मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती आहे ना डिटेल्स पाठवतो की तुम्हाला काय काय पेपर वगैरे आणावं लागेल आणि तुम्हाला किती फोटोज वगैरे आणावं लागेल त्याप्रमाणे तुम्ही ते भरून आणा आणि तुम्ही मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा पर्सनली मग तुम्हाला मी गाईड करतो काय करायचं तुमचं स्टॅम ड्युटी रजिस्ट्रेशन किती स्क्वेअर फूट आहे तुमचं म्हणजे वन बी एच के का वन अँड हाफ बी एच के काय आता जी करंट रेपो रेटप्रमाणे तुम्हाला माहिती आहे गव्हर्मेंटनी एक टक्के वाढवलेले ते तुम्हाला माहिती आहे बरोबर मला वाटतं कमीतकमी तुमचं स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे दोन्ही पकडून मला जास्तीत जास्त सहा आणि सात लाखाच्या आतमध्ये तुमचं होईल कमी पण होऊ शकतो जास्त पण होऊ शकतो पण तुम्ही जर मला प्रत्यक्ष डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही जर आले ओके आणि मग त्या त्याप्रमाणे मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो हां चालेल मला तुम्ही एक काम करा मी आता तीन दिवस नाही आहे ओके तुम्ही मला पुढच्या आठवड्यात मंडेला तुम्ही फोन करा आणि तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊ शकता भेटायला ओके हां मी तुम्हाला पाठवतो तुम्हा या व्हॉट्सअपवरती तुम्हाला मी सगळे डिटेल्स पाठवतो